हो पाककृती हा माझा आवडता छंद आहे कारण जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो तेव्हा एक प्रकारचं मेडिटेशन आहे ते माझ्यासाठी आणि पाककृतीमध्ये खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत मी बनवतो जेव्हा आपण सुट्टी असते तेव्हा मी ते बनवतो शनिवारी रविवारी मला सुट्टी असते तेव्हा बनवतो तर त्याच्यामध्ये खूप सारे विविध घटक मिळून एखादा पदार्थ तयार होतो आणि त्याला चव येते उदारणार्थ असे आहे की बघा आता नारळाची चटणी बनवायची मला इडलीसोबत तर मग नारळाची चटणी म्हणजे नुसत्या नारळापासून होत नाही तर नारळ त्याच्यामुळे थोडीशी मिरची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडेसे कमी प्रमाणात असे साखर किंवा गूळ मी यूज करू शकतो अशा प्रकारे नारळाची चटणी तयार होते पुरणपोळी पुरणपोळी म्हणजे काही नुसती पोळी तयार करण्यासाठी नुसती पीठ लागत नाही त्यासाठी हरभऱ्याची डाळ लागते गूळ लागते किंवा साखर लागते हे मिक्स करून पुरण तयार होते मग त्याच्यामध्ये गहू आहे गव्हापासून पीठ तयार होऊन त्याची चपाती आणि मग अशी पुरणपोळी तयार होते तर या या असे काही पदार्थ आहेत घटक आहेत त्याच्यापासून एक पदार्थ पूर्ण तयार होण्यास मदत होते